हॅलो मॅडम हॅलो तुम्ही जे सी शाळेच्या प्रिन्सिपल बोलता आहात का म मला माझ्या मुलाची ॲडमिशन करायची होती आशिषची फर्स्ट स्टॅण्ड फर्स्ट स्टॅण्डर्डला तो आधी ई संमती हा तर मला भेटण्यासाटी टाईम घे तर काही फॉर्म बिम भरावा लागणार आहे का मला वजन काही आपलं आणि ते ते म्हणजे कुठपर्यंत चालणार आहे मग ते फर्स्ट स्टँडर्डपासून तिथं एक लाख सगळं अच्छा अच्छा तुम्ही तुम्ही पहले इंटरव्ह्यू घेशाल का तुमच्या आणि आमच्या

आम्ही सोमवारला येऊ का यायच्या पहले यायच्या पहले फॉर्म बिम भरायचा आहे का भेटायच्या थँक यू मॅडम